जगातील कोणतेही काम फक्त स्त्रियांचे आणि पुरूषांचेच नसतात तर म्हणजे दोन्हीही लिंगाचे असतात जर तसं खरं म्हटलं तर आणि जो स्वयंपाक आहे तो खरं करून फक्त स्त्रियांचंच काम नसते तर ते पुरूषांचंसुद्धा काम असते पुरुषांनाही स्वयंपाक करायला हवा किंवा आपण म्हणतो की जे सर्वात जास्त मास्टर शेफ्स वगैरे आहे किंवा कोणतेही रेस्टॉरनचे शेफ आहे तर भारतात जर म्हटलं तर सर्वात अधिक तर मुलंच असतात जे पुरुष असतात तर तेस सर्वात जास्त त्यांनी शेफसा अवॉळ जिंकलेला असतो तर असं काही नाही कारण की जर आपण आताचं कोणतंही एक्झाम्पल घेतलं तर जे हॉस्टेलमध्ये मुलं वगैरे राहतात तर ते स्वतःसाठी स्वतः स्वयंपाक बनवतात तेव्हा त्यांच्याकडे कोणती स्त्री वगैरे नसते तर त्यांचं तितकं काम ते स्वतःच करतात आणि कोणतंही काम असो जेस् बनवण्याचं असतो स्वयंपाक तर ते कधी कधी असं होत असते की पुरुषांना जास्त प्रकारे स्वैंपाक माहिती असतो स्त्रियांपेक्षा